विज्ञान शाखेतील मुलांना गवर्नमेंटकडूनच स्कॉलरशिप देण्यात येते ती म्हणजेच महागवरमेन्ट स्कॉलरशिप अशी असते जेही विद्यार्थी बी एस्सीला असतात एम एस्सीला असतात किंवा वी एस्सी नर्सिंगला वगैरे असतात त्यांना महागवरमेन्ट अशीस अशी असं त्याचं नाव आहे ती स्कॉलरशिप देण्यात येते आणि जेही काही इंजिनियरिंगला विद्यार्थी असतात तर ते युनिवर्सिटीवर अवलंबून असतं आता कोणी पुणे युनिवर्सिटीला असतं कोणी अमरावती विद्यापीठात असतं तर त्यानुसार ती स्कॉलरशिप देण्यात येते जसं की इंजिनियरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांना राजर्षी शाहू ही स्कॉलरशिप देण्यात येते